भारतात हा कबड्डी खूप लोकप्रिय खेळ आहे लो कबड्डी क्रिकेट खोखो हॉकी आम्ही लहानपणी असताना कबड्डी पण खेळलो खो खो पण खेळलो क्रिकेट पण खेळलो क्रिकेटमध्ये सगळेजणं आम्ही मुलं मुली मुलीच खेळत असतो आम्ही पूर्ण गावात असताना आणि खोखोमध्ये पण आम्ही सगळे नऊ दहा जणं मिळून खो खो पण खेळत खेळायचो कबड्डी कबड्डीमध्ये पण नऊ दहा जणं मिळून आम्ही कबड्डी पण खेळत होतो कबड्डीमध्ये रेडर डिफेंडर हे सगळे आता तेवढं स